हो मी माझ्या धर्माची धार्मिक पुस्तकं वाचतो आणि त्या धार्मिक पुस्तकांमध्ये सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे भगवद्गीता हा माझ्या धर्माचा खूप मोठा ग्रंथ आहे आणि त्यानंतर संतवचनं आणि अभंगवचनं हेही मी सातत्याने वाचत असतो कारण त्यातून धर्माबद्दलची माहिती आणि पुराणातली माहिती धर्म तयार कसा झाला त्याबद्दलची माहिती त्यानंतर धर्म सुरू कसा राहणार आहे याबद्दलची माहिती सगळी त्यात असते आणि त्यामुळे मी सातत्याने धर्म धार्मिक पुस्तकं वाचत राहतो